साक्षरता हा एक अत्यंत महत्त्वाचं असा घटक आहे अत्यंत महत्त्वाचं आणि उच्च दर्जाचं असं ते एक मानवी मूल्य आहे आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्ती ही साक्षर होणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये लिहिता वाचता न येणं यासारखा दुसरा कलंंक नाही किंवा दुसरा शाप नाहीये आणि अजूनही आपण बघतो ग्रामीण भागामध्ये जी मागची पिढी आहे त्यांच्या मागची पिढी आहे या हे लोक निरक्षर होते तर ते साहजिक आहे दुर्गम भागामध्ये आणि अत्यंत कष्टमयही असं त्यांचं आयुष्य होतं आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षणाकडे हे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे किमान दहा ते वीस वर्ष त्यांचं जे काही आयुष्य आहे ते मागे गेलेलं आहे त्यामध्ये कुठलीही प्रगती झालेली नाहीये आणि असं काळाच्या मागे नेणारी ही जी निरक्षरता आहे ही कुठेतरी थांबायला हवी संपायला हवी ज्ञानाची जी कवाडं आहे ती प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत ही जी शिक्षणाची गंगा आहे ही पोहोचायला पाहिजे त्या त्यासाठी सरकारने प्रत्येक गावोगावी खेडोपाडी अगदी दुर्गम भागातही शाळा सुरू केलेल्या आहेत आणि शिक्षकांच्या नेमणुका आहे ते अशा दुर्गम भागामध्ये जाऊन आपले शिक्षक जे ज्ञाानदानाचं कार्य करत असतात अतिशय खडतर असा प्रवास अतिशय दूरचा असा प्रवास अनेक शिक्षक हे नित्य नियमाने करत असतात आणि सेवाभवाने आपलं कामही ते करत असतात या कामात त्यांना अनेक अडचणीदेखील येत असतात त्या अडचणींचाही ते सामना करतात परंतु तरीसुद्धा अनेक पालक असे आहेत खेड्यापाड्यांमधूनही की ज्यांना शिक्षण ही फारशी महत्त्वाची गोष्ट वाटत नाही तर त्यांचं काउन्सिलिंग करणं त्यांचं मन वळवणं हीसुद्धा आणनखीन एक मोठी जबाबदारी आपल्या शिक्षकांवर येऊन पडते आणि पटसंख्या वाढवण्याच्या कामामध्ये त्यांना बराच वेळ द्यावा लागतो की त्यासाठी बरीच आपली ऊर्जा जी आहे ती त्यांना खर्ची पाडावी लागते आणि ग्रामीण भागात काय होतं की अजूनही जे निरक्षर आईवडील असतात किंवा जे लोकं मजुरी करतात आता म विदर्भात मराठवाड्यामध्ये ऊसतोड कामगार असतात तर ही लोकं असतात ही वेळोवेळी स्थलांतरीत होत असतात तर यांच्या मुलांना मग एका ठिकाणी राहून आपलं शालेय शिक्षण घेता येत नाही त्यामुळे ते जिथे जातील तिथे शिक्षणाची व्यवस्था त्यांच्यासाठी होईलच असं मुळीच नसतं त्यामुळे त्यांच्या शिक्षणात वेळोवेळी अडथळे हे येत असतात परंतु तरीसुद्धा सरकारने अनेक योजना आणि अनेक उपक्रम या मुलांसाठी देखील राबवलेल्या आहेत शिक्षक त्या दुर्गम आदिवासी पाड्यावर भागांमध्ये जाऊन त्या पालकांचं समूपदेशन करतात अनेक ठिकाणी मध्यान्ह भोजन मुलांना दिलं जातं दूध दिलं जातं पोषण आहार दिला जातो की जेणेकरून त्यांच्या पोटाचा भाकरीचाही प्रश्न सुटेल आणि थोडासा आर्थिक भार जो आहे त्यांच्या आई वडिलांचा तो कुठेतरी कमी होईल यासारखा प्रयत्न आपल्या शासनाकडून केला जातो ही अत्यंत स्तुत्य अशी गोष्ट आहे आणि बऱ्याचदा पटसंख्या कमी असली की सरकारलाही त्या शाळा बंद करण्याचा कठोर असा निर्नय घ्यावा लागत आहे दुसरी गोष्ट इंग्रजी माध्यमांच्या शाळेंची संख्या वाढल्या मुळेसुद्धा हे मराठी माध्यमाचं शिक्षण घेणं कुठेतरी एक कमीपणाचं वाटायला लागलेलं आहे कुठेतरी काळाच्या मागे नेणारं हे शिक्षण आहे असंही पालकांना वाटतं त्यामुळेही मराठी शाळा या बंद पडत आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळाची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्यामुळे नुकसान होतं ते या दुर्गम भागातील खेड्यापाड्यातील मुलांचं त्यांना या इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणार नसतं आणि त्यामुळे सहजिकच आहे की ते शाळेपासून दूर होतात दुसरी गोष्ट मुलींची संख्या जी आहे ती गळतीची जी संख्या आहे ती विलक्षण आहे कारण मुलींना लहानपनापासूनच घरकामाला जुंपलं जातं किंवा भावंड सांभाळण्यासाठी त्यांना जुंपलं जातं शाळेतून काढून त्यांना घेण्यात येतं किंवा मग त्यांची लग्नसुद्धा लवकर उरकण्याकडे ग्रामीण भागातील लोकांचां कल असतो त्यामुळे मुलींची शाळेतून होणारी गळती हा अजूनही गांभीर्याने विचार करावा असा एक प्रश्न आहे आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करत असतं या शिक्षकांच्या मदतीने आणि त्यांच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश येतय कारण बऱ्याच ठिकाणी पटसंख्या वा वाढलेली आहे शि श शिक्षित झालेला समाज जास्तीत जास्त प्रमाणात आता बघायला मिळतो निरक्षर जी मुलं आहे शाळाबाह्य जी मुलं आहेत त्यांना

शाळेमध्ये आणण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि एक सकारात्मक दिशेने ही जी वाट चाल आहे ती चाललेली आहे आणि अजूनही यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे अजूनही यावर भरपूर काम आपल्याला करावं लागणार आहे मुलं मजुरीला जातात घरातली कामं करतात किंवा छोट्या भावंडांना सांभाळतात आणि त्यामुळे गैरहजर राहण्याचं हे जे प्रमाण आहे ते अजूनही पूर्णतः थांबलेलं नाहीये आणि हे थांबवण्यासाठी आणखीन प्रयत्नांची गरज आहे धन्यवाद